हॅलो मी करिअर कॉन्सेलर बोलतो आहे

अच्छा तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे

ओके ओके ठीक आहे ना काही अडचण नाही इंजिनीयरिंगमध्ये कसं आहे तुम्हाला फक्त टेक्निकलमध्ये जाता येईल टेक्निकल आय टी वगैरे आणि मेडिकल जर तुम्ही घेतलं जर म्हणजे आता तुमचं बारावी झालं आहे ना बारावी झालं आहे त्याचसाठी इंजिनीयर आणि मेडिकल हे दोनच ऑप्शन नाही आहे आणखी खूप ऑप्शन आहे हां तर तुम्हाला कशात आ आवडेल म्हणजे नर्सिंग ए एन एम जी एन एम चालेल तुम्हाला म्हणजे आता महाराष्ट्रात आहे आपण तुम्हाला महाराष्ट्रातच हवं आहे की दुसरीकडे कुठे हवं आहे महाराष्ट्रात ठीक आहे ना मग ॲज अ कॉन्सलर मी तुम्हाला सजेस्ट करेन की बुवा तुम्ही पहिले एकदा तर तुम्ही पूर्ण सर्च करा ते खूप महाराष्ट्रात खूप सारे चांगले चांगले कॉलेज आहे हां तुम्ही एकदा सर्च करा ते पंधरा ते वीस कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला वॉट्सअपद्वारे क पाठवून देईन तशी काही अडचण नाही आणि त्याची फी बघा पां प्यां मेडिकल जर का करावं लागले तुम्हाला नर्सिंग नर्सिंगचं जे मॅक्सिमम फी आहे एक लाख रुपये आणि जर तुम्हाला मॅक्सिमम हां आणि जर तुम्हाला एम बी बी एस वगैरे करायचं असेल त्याच्या नर्सिंगचं तीन वर्षाचं आहे आणि एम बी बी एस एम डी वगैरे करायचं असेल तुम्हाला ते तुम्हाला सात ते आठ वर्षं लागतात पूर्ण डॉक्टर बनण्यासाठी म्हणजे तुमचं एजुकेशन वगैरे इकडे आणि त्यानंतर तुमचं हायर एजुकेशन म्हणजे इंटर्नशिप वगैरे तुमचं इकडे एजुकेशन झालं की तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल हां तर ट्रेनिंगसाठी तुम्हाला दोन तीन वर्षे तिकडे लागेल म्हणजे एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली म प्रॅक्टिकल नॉलेज घेतल्याशिवाय मला काही तेवढं समजणार नाही ना

जसं तुम्हाला हां त्यात आय टी असं मेडिकल म्हणत आहे तर नर्सिंगमध्ये पण दोन ते तीन येतात ए एन एम जी एन एम आणि डॉक्टरमध्ये एम बी बी एस बी एच एम एस बी ए एम एस एम एस हां अशा जर तू तु मी तुम्हाला पूर्ण एक ब्राऊचर पाठवून देतो ठीक आहे डॉकुमेंट तू तू तुम्ही त्याद्वारे जा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन बघा हां आणखी आणखी काही तुम्हाला विचारायचं आहे हां थँक्यू